रामभाऊ ओलामधनं बोलत आहात नं तुम्ही रामभाऊ नमस्कार मी सुवर्णा बोलते आहे तुम्ही मला माझ्या घरी आज सो सोडून दिलेलं आहे अकोला रेल्वे स्टेशनपासून ते क्रीडा संकुलपर्यंत जी गाडी मी तुमची बुक केलेली होती नं हां तर त्याच गाडीनी आज मी पोचलेली आहे तुमच्या गाडीनी तर तुमच्या गाडीमधे किनई माझं काही सामान राहिलेलं आहे माझी एक बॅग राहिलेली आहे त्या बॅगमधे माझे काही डॉकुमेंट आहेत माझा पर्सपण आहे त्याच्यामधे आणि काही महत्त्वाची कागदपत्रेपण आहेत तर प्लीज तुम्ही कृपया मला माझी बॅग आणून द्या परत तुम्हाला येण्यासाठी जो काही खर्च लागेल तर मी ते तुम्हाला खर्च देईल पण ते सामान तुम्ही मला कृपया आठवणीने आणून द्या आज त्यासाठी धन्यवाद